हां हां बुक केली होती ओळा ओला हो हां नाईन एट थ्री एट बरोबर हां तुम्ही पोहोचला तिथे हो मी पण तिथेच आहे मग अच्छा तुम्ही कुठे आहे एक्झॅक्ट सिग्नल सिग्नल राईट मारलात हो हो बरोबर हां जंक्शनकडे

बरोबर हां मी पण तिथेच आहे त्या साईडलाच आहे तुमची गाडी दिसत नाही कुठे इकडे हां ते हे बस बसच्या बस लागल्या तिथे नाही नाही नाही हां एक यलो कलरची बस आहे बघा दिसतेय अच्छा अच्छा रोडच्या पलीकडे आहे आं तुम्ही रोडच्या पलीकडे आहे होय अच्छा अच्छा ठीक आहे हां हां हां रेड शर्ट आय आहे बरोबर हां रेड शर्ट घातला आहे

हां हातात बॅग आहे माझ्या बॅक साईडला रेस्टॉरंट आहे एक शिवम् रेस्टॉरंट बरोबर हो अच्छा हां हां तुम्ही त्या साईडला होते बरोबर तुम्ही रा पुढे जाऊन राईट मारा हां बरोबर जंक्शन त्याचे जंक्शन तेच आहे आणि या रोडच्या पॅ अलीकडे आहे ते हां ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल चालेल यु टर्न मारून या हां ठीक आहे ठीक आहे ओके बाय